हॅलो गुड मॉर्निंग मॅडम मला तुमचा थोडासा वेळ घेते आहे मी मला तुम्हाला विचारायचं होतं थोडं की आता मी माझं वय अठरा वर्ष झालेलं आहे आणि आता मला आधार कार्ड काढायचं आहे तर आधार कार्डासाठी अर्ज करायला तो कसा करायचा कुठं मिळेल मला तुम्ही सांगू शकाल मी तुमचा थोडा वेळ घेते आहे पण मला जरा अडचण म्हणून सांगते आहे मी मग त्या नावनोंदणीसाठी मला कुठे जावं लागेल बरं मग त्यातल्या त्यात जवळचं ठिकाण माहीत असेल तर मला सांगणार का किंवा त्याच्यासाठी आणखी काय काय कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड काढण्यासाठी बरी लागतात असं ऐकलं होतं पण खरं काय आहे ते मला कळेल तुमच्याकडून मग त्याच्यासाठी रेशन कार्ड लागेल का आपलं इलेक्ट्रिसिटी पावती म्हणा किंवा बिल म्हणा हे लागेल का आणखी काय काय लागेल बरं किंवा माझा मोबाईल नंबर लागेल का ईमेल लागेल का आणि तो फॉर्म पण कुठे मिळेल कसा कसा भरायचा काय काय लागेल हे तुम्ही सांगू शकाल का मला बर मग मी तुमच्याकडं केव्हा येऊ बरं म्हणजे तुम्ही केव्हा फ्री असाल म्हणजे तुमचा पण वेळ जायला नको ना चालेल मग मी उद्या येऊ तुमच्याकडे उद्या केव्हा येऊ आणि कागदपत्र पण मला परत आणखीन सांगत आहे बरं चालेल मग मी काय करीन त्यापेक्षा एक दोन दिवसात मी सगळी कागदपत्र तयार करून घेते आणि मग तुम्हाला फोन करूनच येते म्हणजे तुमचा पण वेळ जायला नको बर हो चालेल हो येते मी तुम्हाला फोन करूनच येते